तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव सात ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याण्णव सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट